मला एक इम्पॉर्टंट डिसिजन घ्या लागलं होतं की जेव्हा माझी इंजिनियरिंगची ॲडमिशनची गोष्ट आली होती कारण बाकी कॉलेजेसचे ॲडमिशन फुल सीट्स फुल झाले होते आणि मला ॲडमिशन नाही भेटत होतं तर माझे एक ओळखीचे सर होते मी त्यांच्या त्यांच्या त्यांची सलाह घेतली की मला काय करावं लागेल की माझं ॲडमिशन होईल आणि माझं एक वर्ष वेग वेस्ट नाही जाणार तसं त्या सरनं म्हटलं की एक काम कर हे कॉलेजमध्ये जा ते जुनिअर कॉलेज सांगितलं आहे त्यांना त्यांच्यामध्ये ते स्वतः माझ्यासोबत गेले माझ्यासोबत सरसोबत बोलला मग ॲडमिशन प्रोसेस त्यांना अर्धी प्रोसेस तर त्यांना त्यांना माझी अर्धी प्रोसेस तर त्यांनी मला क्लिअर करून आणली होती त्यांच्या फीजचे इश्यू होते त्या कॉलेजमध्ये दुधाणेमध्ये फीज जास्त होती पण जे सरनं जेव्हा त्यांच्यासोबत बोललं प्रिंसिपलसोबत आणि डायरेक्टर सोबत तर ते फीज कमी झाली त्याच्यामुळे मला खूप हे सपोर्ट भेटला त्या सरचा आणि त्या सरांनी मला खूप चांगले सल्ला दिला की एक काम कर या फिल्डमध्ये नको करू हे फिल्डमध्ये कर त्यानं मला सांगितलं की इंजिनियरिंग करायची तर अशी फिल्डमध्ये कर ज्या ज्याच्यामध्ये थोडा हे भेटणार समोर जाऊन तुला जॉब भेटण्यामध्ये काही हे नाही जाणार म्हणून मी ते सरचं खूप आभारी आहे कारण की त्यांना त्यांनी मला असा टाईमवर हे केलं सलाह दिली होती जेव्हा मला कुणीच समजवणारं नसतं